काय आहे ना आमच्या भागात शिक्षणात थोडा मागं राहिलेला आहे असं लोक म्हणतात पण मी सांगतो आपल्या मुलात काही कमी नाही हुशारीचं सोनं आहे पण त्यांना दिशा दाखवणं ही खरी गरज आहे आजकाल बघा राष्ट्रीय स्तरावरच्या परीक्षा असतात नीट जे डबल ई एन डी ए यू पी एस सी ह्या सगळ्या वगैरे ह्या परीक्षा कधी घ्यायला आपल्याकडचे लेकरं कधी घाबरतात तर कधी माहितीच नसते अर्ज कसा भरायचा ऑनलाईन कसं जायचं हे सगळं नव्या गोष्टी आहेत त्यासाठी आता प्रश्न येतो हे शिकवायचं कोणी पालकांना तर वेळ नसतो आणि काही वेळा माहितीच नसते शाळा फक्त अभ्यासाची पुस्तक शिकवते पण मार्गदर्शन कमीच होते काही संस्था मात्र चांगलं काम करत आहेत उदाहरण बघा नागपुरात विदर्भ शिक्षण प्रबोधन मंच असो किंवा ड्रीमर ॲकॅडमी सारख्या संस्था ह्या संस्था मुलांना अर्ज भरायला फी भरायला आणि मोफत मार्गदर्शनसुद्धा देतात मग सगळीकडे ह्या हे इन्फॉर्मेशन पोहचत नाही म्हणून आपल्याला आता सजग व्हायची गरज आहे शाळेंनी गावाच्या शिक्षकांनी आणि समाजांनी एकत्र यायला हवं शाळा जर अशा संस्थांनी जोडून काम करत गेली तर आपल्या मुलांना फक्त माहितीच मिळणार नाही तर आत्मविश्वास पण येईल गावाकडली गावाकडले लेकरं पण मोठं स्वप्न पाहू लागतील त्यांना आधार लागतो थोडं मार्गदर्शन थोडं प्रोत्साहन हे दिलं की एक दिवस आपल्या गावातल्या शाळेतून पण यू पी एस सी टॉपर तयार होईल